हो आम्ही मधल्या पिढीचा एक भाग आहो कारण की आमचा जल्म ज्या वेळेस झाला तर आमच्या जवानीमध्ये मोबाइल हातामधे आले तेच जुन्या पिढीला नव्हते आणि आताची जी पिढी आहे तर त्यांना तर अक्षरश असं म्हणा की तीन चार वर्षापासून एक दोन वर्षापासूनच त्यांना मोबाइलचं ह्या वेड लागलेलं आहे टी व्ही वगैरे आली आहे टेक्नॉलजी खूप सारी वाढली आहे तर त्यामुळे कम्प्युटर वगैरेपण आले आले आहेत तर जुन्या पिढीला ह्या सर्व गोष्टी नव्हत्या त्यांचं काम अजूनही त्यांच्या त्यांना असं वाटतं की आपण अजूनही जे काही संस्कृती आहे ते संस्कृती जपल्या पाहिजे त्याचप्रमाणे चालल्या पाहिजे तेच जे नवीन पिढी आहे त्यांना ती थोडीशी अशी ऑड फील होते की ही आता खूप जुनी झाली आहे ओल्ड फॅशन झाल्यासारखं त्याचबरोबर अजून त्यांचे काही जे काही अंदाज वगैरे राहतात ते काही एवढं प्रगत तत्र तंत्रज्ञानाच्या साह्याने नव्हते पण त्यांचे अंदाज आणि त्यांची जे विचार करण्याची पद्धत होती जुन्या पिढीतली ती अजूनही प्रासंगिक आहे आणि त्या त्या वेळेला ते ते होत राहते तेच नवीन पिढीच्या बाबतीत थोडं कमी होते ती कुठं मॅच होते कुठं होत नाही हे डिपेंड आहे आजकालच्या ह्याच्यात तर माझा असा अनुभव आहे की जुन्या पिढीला असं वाटतं की आपल्या संस्कृती जपल्या पाहिजेन नवीन पिढीला असं वाटते की हे थोडंसं ऑड फील होतं आहे अजूनही आहे असं म्हणतात ओल्ड इज गोल्ड तर असं मला अनुभव द्यावं म्हणजे असं सांगावं वाटतं आहे की जुनं तेच ठीक राहते